सत्य घटनेवर आधारित अशी भरपूर पुस्तकं आहे पण त्यामधले मला आवडणारी पुस्तकं किंवा त्या पुस्तकामध्ये असणारी जी व्यथा आहे त्याने मला भारावून टाकले आहे ती म्हणजे उपरा आणि उचल्या लक्ष्मण माने आणि लक्ष्मण गायकवाड यांची ही पुस्तकं आहे ती इतकी रोचक आणि अंगावर काटा आणणारी आहेत ते वाचत असताना अक्षरशः डोळ्यामधून पाणी येतं त्यांनी सहन केलेल्या हाल अपेष्टा त्यांनी सहन केलेली ती परिस्थिती ते वाचत असताना अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहतं त्यामध्ये जे काही वर्णन केले आहे त्याची भाषा त्यांची मांडण्याची पद्धत ही खूपच सुरेख आहे त्यांनी अनुभवलेले प्रसंग जीवनाची होड होत असलेली ओढाताण या सर्वांचे चित्रण अगदी सुरेख पद्धतीने लेखकाने मांडलेले आहे बलुतं हे दया पवार यांचं पुस्तकसुद्धा खूप चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे अशी अनेक पुस्तके मला आवडतात ज्या सत्य परिस्थितीवर आधारलेली आहे अक्कर माशी आहे शरणकुमार लिंबाळे यांचं